कॅब बुकिंग डिपार्टमेंटकडनं बोलता का हा मी हे सांगायसाठी कॉल केला होता की आता तुम्ही कॅब कॅन्सल करू शकता हा हा आता जरी ते अर्ध्या मधात जरी पोहचली असेल तरी आता तुम्ही ती कॅन्सल करू शकता हा कारण की आता मी माझ्या फ्रेंडच्या इक फ्रेंडच्या सोबत इकडे आलेली आहे ऑलरेडी मला जिथं जायचं होतं तिथे हा त्याचं मेन कारण असं आहे की ते आता खूप उशीर झालेला होता मला आधीच आणि त्यात ही तुम्ही असं करायला पाहिजे होतं का आता अर्ध्या मधात पोहचता म्हटला तुम्ही आता पर्यंत आली पाहिजेत असती तुमची कार नाही नाही आता मला त्याची काही गरजच नाही आता तुम्ही ती कॅन्सलच करून टाका कारण की मला पाहिजेतच नाही तुमची कॅब हो हो उशीर जरी झाला असेल तर आता मी काय करू शकते त्यात तुम्ही टाइमिंग सांगितला होता की फक्त पाच मिनिटात पोहचते पाच मिनिटाचं तुमचं लिमिटेड टाइमिंग होतं पण आता काय झालं पाच मिनटं होऊन गेले आता पंधरा मिनटं होत आली तरी अजून तुमची कॅब आली नाही जवळ जरी असले तरी तुम्ही काय म्हटलं होतं की पाच मिनिटात तुमची कॅब पोहचेल नाही तर मग पैसे नाही घेसाल पण ऑलरेडी पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आता मला तुमचे तुम्ही हा आता मी ऑनलाइन जरी केले असेल तर ते तर मला माझे पैसे परत पाहिजेतच हो मला पैसे रिफंड तुम्ही करू शकता कॅब बुकिंगचे हा पण मी आता ती कॅब पाहिजेतच नाही तुम्ही तुमची कॅब रिटर्न बोलवून घ्या की काही करा हो हो मला ती आता कॅब पाहिजेतच नाही तुमच्या कंपनीला असं शोभते तरी का ते ऑलरेडी किती गाजलेली कंपनी आहे तुमची पण तरी तुम्ही असं केलं त्याबद्दल आता तुम्ही किती माफी मागितली तरी मला त्याचं काही घेणं नाही मला इकडे ऑलरेडी इतका उशीर झाला होता अन माझी इम्पॉर्टंट मीटिंगसुद्धा होती हो आता मला बिलकुलच त्याचं काही घेणंदेणं नाही तुम्ही काही करा पण आता कॅब निघाली जरी असेल तर मी काय करू शकते आता त्यात ती माझ्या घराजवळ पोहचली जरी असेल पण माझं इतकं इम्पॉर्टंट काम होतं माझी मीटिंग होती मजाक समजता का तुम्ही ह्याला नाही मला पाहिजेतच नाही हो जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मग मी पुलिस स्टेशनमधे जाऊन तुमच्या डिपार्टमेंटबद्दल रिपोर्टसुद्धा करू शकते की तुम्ही ऑलरेडी माझा खूप टाइम वेस्ट केलेला आहे हा आता तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता आता मी माझ्या फ्रेंडस लोकांना सुद्धा ह्याबद्दल सांगूनच देईन की आता नाही पाहिजे तुमची कॅब कोणीही बुक भी नका करू हो नाही मी आता ही अफवा तर फैलावणारच आहे कारण की माझा एक्सपिरियन्स मलाच माहिती तुमच्या कॅब रेटिंग्सला फाइव स्टार तर काय मी लाइक झीरो स्टार देईन आणि माझं मतसुद्धा तिथे मांडेन ताकि सगळ्यांना माहिती तर पडलं पाहिजेच की तुमची नेमकी कॅब बुकिंग कॅब सर्विस कशी आहे तर ती भली सेफ असो की काहीही असो पण आता हा जे मला मीटिंगला जायला इतका उशीर झालेलाच आहे ऑलरेडी आता ते तर बरं झालं की ऐन टाइमवर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला ती भले ही पंधरा मिनिटं दूर राहत होती माझ्या घरापासून तरी ती लवकर आली इतक्या स्पीडमध्ये आणि तुम्ही तुमची कॅब किती वेळापासून बुक करून ठेवली होती तर अजून आलीच नाही नाही आता मला तुम्ही काही नका सांगू जर माझी मीटिंगमध्ये आता ते आता तुम्ही सांगूच नका जर माझी मीटिंग बरोबर गेली नाही तो ओबवियस आहे गोष्ट आहे की मी कंप्लेंट तर करणारच आहे तुमच्या ह्याच्याबद्दल फाइल तर रिपोर्ट फाइल तर तयार करणारच आहे आता ते डिपेंडंट आहे आता तुम्ही मला काही नका सांगू पण मला आता तुमची कॅब नाही पाहिजे आणि तुम्ही ती रद्द करू शकता हो तुमच्या ड्रायवरचा जरी टाइम मिस झाला असेल तरी मला काही घेणंदेणं नाही तुमच्या ड्रायवरला ही सांगून द्या की ह्यानंतर लवकर निघा बुवा ट्राफिकमध्ये अटकला होता आता जाऊच द्या तुम्ही इतकं खोटं ट्राफिक जाम कुठेच नव्हतं मी माझ्या हो मी माझ्या मोबाइलवर ते लोकेशन असते कॅबचं ते सर्च केलं तर मी बघितलं की तिथे ट्रॅफिक जाम नव्हताच हो हो ठीक आहे नाही नाही आता तुम्ही भेटूनच घ्या बाकी काय सांगू नका हो ठीक आहे हं